हां स्वामी बोलतो आहे ड्रायव्हर बोलत आहे काय हा आपल्याला अहो स्वामी स्वामी अहो स्वामी हां हां बरं ते नाही आपले एक रिलेटिव्ज आल्या आहेत आणि त्यांना मला एक दोन ठिकाणं दाखवायची आहेत त्यासाठी घेऊन जायचं आहे एक सांगली गणपती मंदिर करायचं आपल्याला आणि कृष्णा कृष्णा नदी घाट ते एक करायचं आहे तिकडं उद्या जायचं आहे आपल्याला एक दहा लोकं आहेत ना

हा चालेल की मग त्याचं काय कसं किलोमीटर भाडं वगैरे काय काय आहे एक साधारण आपल्या दहा अकरा वाजता निघायला लागेल आणि दुपारी जेवून वगैरे बाहेरूनच एक दोन तीन वाजता आपण येऊ परत

मग तुमचं हा दो दोन ठिकाणी दोन ठिकाणी जायचं आहे आणि त्या मग त्या संदर्भात तुम्ही मग मला तुमचं भाडं सांगा पर किलोमीटर कसं काय का आणि तुमचे काय असतील ते गाडीचं पेट्रोल वगैरे ते काय असेल त्याचं पण सांगा हां बरं बरं आहो का दादा जास्त होत आहे अहो कारण आता नाही नाही पण आपलं म्हणून आम्हीच कॉल केला आहे त्यामुळं जरा मग म्हणलं मग हां काय हाय की नाही कमी वगैरे काय

मग नक्की दहा सीटर लोकांची गाडी आहे का तुमच्याकडं कारण कारण कारण पाहुण्यांना कोणताही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे बरं बरं कारण गणपती मंदिरला वग व्यवस्थित केलं पाहिजे आणि चांगली म्हणजे सगळं चांगलं दर्शन वगैरे झालं पाहिजे त्यांचं त्या हिशोबानं नाही मी असणारच आहे पण असे आता पाहुणे आल्या आहेत म्हणल्यावर पाहुण्याची हे करायला पाहिजे ना आदर हां चालते चालते मग उद्या नाही नाही तुम्ही तुम्ही तयार राहा त्या वेळेपर्यंत नाहीतर मग आम्ही कॉल करत बसणार तुम्हाला तुमचा कॉल आणि मग कुठंतरी हां हां न नक्की आठवणीनं या ओके ओके धन्यवाद हा चालते धन्यवाद